नमस्ते सर माझा नवी लँडलाईन नंबर बदलला आहे आणि त्याची नोंद मला माझ्या पॅन कार्डच्या याच्यामदे अपडेट करायची आहे तर यासाठी काय करावं लागेल हो पॅनकार्डची कॉपी माझ्याबरोबर मी आणलेली आहे नवीन लँडलाईनच्यासाठी काही त्याचं प्रूफ द्यावं लागेल का

आणि यासाठी काही अर्ज असेल तर तो मला देता का कृपया या अर्जासोबत काही कागदपत्रं जोडायला लागणार आहेत का अच्छा ती मी सर्व आणलेली आहेत त्याच्यावर स्वतः साक्षरी करण्याची गरज आहे ठीक आहे मी हा अर्ज भरून देते आपल्याकडे हे सगळं पूर्ण होऊन माझ्या पॅनकार्डच्या रेकॉर्डमध्ये नंबर अपडेट व्हायला साधारण किती दिवस लागतील आणि त्या संदर्भाचा मला काही मेसेज किंवा मेल वगरे येईल का ओके धन्यवाद सर